घरोघरांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी एल पी जी सिलेंडरचा वापर करताना आपल्याला आढळून येतात एल पी जी सिलेंडर हे घरोघरी प्रत्येक ठिकाणी एक दोन एक दोन असे वापरले जातात एका गॅस शेगडीला बाजूने जो पाईप लावायचा लावायचं छिद्र असतं तिथून पाईप लावायचा आणि पाईप पाईपला लावलेलं रेग्युलेटर असतं रेग्युलेटरचा ठीक रेग्युलेटरला एक नॉब असतो जो ऑन आणि ऑफ होतो तो आपण सिलेंडरच्या तोंडाशी लावायचा असतो एल पी जी गॅस सिलेंडर हे वहन करताना गॅसच्या फॉर्ममध्ये असतं आणि ज्या क्षणी त्याला रेग्युलेटर बसतं आणि रेग्युलेटरला ऑन केलं जातं रेग्युलेटर सुरू झाल्यानंतर एल पी जी गॅस सिलेंडरमधला गॅस हा द्रव रूपाांमध्ये परिवर्तित होतो आणि त्याचं आपल्याला त्याच्या मिळणाऱ्या एनर्जीवरून आपल्याला आपल्या गॅस सिलेंड गॅस शे शेगडीवरती आग मिळते धग मिळते आणि ज्यामुळे आपण कुठलाही स्वयंपाक किंवा कुठलंही व्यंजन तयार करू शकतो हे गॅस सिलेंडर वापरताना प्रचंड काळजी घेणं गरजेचं असतं कारण हे गॅस सिलेंडर जर का रेग्युलेटर न लावता त्याचं द्रवरूपामध्ये परिवर्तन झालं तर त्याचा स्फोट होऊ शकतो व त्याचं अग्निरूपातही परिवर्तन होऊ शकतं जेव्हा जेव्हा गॅस सिलेंडरचे प दळणवळण होते तेव्हा ही काळजी प्रत्येक गॅस सिलेंडर पोचवणाऱ्या व्यक्तीने घेतली पाहिजे की त्या सिलेंडरची कॅप जी असते जे त्या सिलेंडरच्या तोंडाचं झाकण असतं ते सुटू नये ज्या क्षणी ते सा झाकण सुटतं त्या क्षणी त्यातला ग गॅस हा बाहेर येऊ शकतो आणि ज्यामुळे खूप हानी पोचू शकते जर का तो बाहेर पडला आणि तो कुठल्याही दुसऱ्या दुसऱ्या गोष्टीला जवळ गेला तर त्याचा स्फोट होऊ शकतो व पूर्ण पूर्ण सिलेंडर सिलेंडर्सच्या सगळ्या बाजू आसपासचा परिसर सगळा आगी आगीमध्ये खाक होऊ शकतो त्यामुळे ही काळजी गॅस सिलेंडरचं आणणं नेणं करताना प्रत्येक गॅस सिलेंडरच्या प्रतिनिधीने घेतली पाहिजे गॅस सिलेंडर घरी आणल्यानंतर गॅस सिलेंडर खरंच भरलेले आहे का नाही हे गॅस सिलेंडरला हालवून बघायला हवं त्याची त्याची त्याचं कन्फर्मेशन केलं पाहिजे जर का ते तसं नसेल तर आपण गॅस सिलेंडरच्या प्रतिनिधीला सांगून आपले गॅस सिलेंडरची टाकी बदलून घेऊ शकतो गॅस सिलेंडरची गॅस सिलेंडर जर का आपण हालवून पाहिलं आणि त्याची खात्री करून घेतली की त्याच्यामध्ये गॅस आहे तर तो आपल्याला कामाला येतो कधीकधी असं होतं की आजकाल होणाऱ्या जास्तीच्या गॅसच्या स्फोटांमुळे गॅस सिलेंडरमध्ये गॅस पहि गॅससुद्धा असतो पण जेव्हा आपण त्याच्यावरचं झाकण काढतो आणि रेग्युलेटर लावतो तरीसुद्धा कधीकधी त्या गॅस सिलेंडरमध्ये जो गॅसचं लॉक असतं ते निघत नाही त्याचं परिवर्तन होत नाही जे आपल्याला कामासाठी असतं तर ते करण्यासाठी गॅस सिलेंडरच्या प्रतिनिधीला जेव्हा गॅस घेतो आहे तेव्हाच ह्याची खात्री करून घेतली पाहिजे की हे चालत आहे ना जरी त्यात गॅस असला आपण हालवून त्याची खात्री केली असली तरीसुद्धा आपण ते लावून त्याची खात्री केली पाहिजे की ते वापरणे योग्य आहे की नाही त्यानंतर रेग्युलेटर लावतानाही रेग रेगुलेटर लावताना ते बंद असल्याची खात्री असायला हवी रेग्युलेटर गॅस सिलेंडरच्या तोंडाला लावल्यानंतरच त्याला सुरू करावे कारण की जर का तसं नाही केलं तर तो गॅस बाहेर बाहेर पसरू शकतो आणि फक्त स्फोट होणे किंवा अपघात होणे ह्या ह्या आपातकालीन गोष्टींच्या शिवायही जर का तो गॅस आपण श्वसनेंद्रियांच्याद्वारे आपल्या शरीराच्या आत घेतला तर तो आपल्या स शरीरालासुद्धा हानिकारक ठरतो त्यामुळे ही खबरदारी घेणं हे प्रचंड गरजेचं आहे आपल्याला आपली सुरक्षा जर का बाळगायची असेल तर आपल्याला एल पी जी सिलेंडर वापरताना ह्या सर्व गोष्टींची खात्री करून घ्यायला हवी जेव्हा सिलेंडर संपतं तेव्हा आपल्याला कधी कधी वाटतं की गॅस शेगडीच्या वरती जेव्हा धग येत नाही आहे तेव्हा सिलेंडर संपलं आहे की काय पण तसं न करता पूर्ण सिलेंडर्स बंद गॅस सिलेंड गॅस शेगडीचे बटनं बंद करून आपण पाईपद्वारे आणि रेग्युलेटर काढून एकदा त्याचा नॉब लावून सुरू करून बंद करून ते नक्की संपलं आहे ना ह्याचीही खात्री घेतली पाहिजे जर आपण ते संपलं आहे असा विचार करून ते काढून टाकलं आणि दुसरी स दुसरं सिलेंडर लावलं तर आधीही काढून टाकलेलं सिलेंडरमध्ये जर का अजून गॅस शिल्लक असेल तर तोही वातावरणामध्ये पसरून माणसांसाठी परिसरासाठी हानिकारक ठरू शकतो ही आणि अशा अनेक प्रकारची सुरक्षा आपण माणसांनी केली पाहिजे गॅस सिलेंडर वापरताना या सगळ्या गोष्टींचं या सगळ्या गोष्टींची खात्री करणं हे अत्यावश्यक आहे